हां बोला हो हो बरोबर त्रिभुवन सुपर मार्केटच आहे बोला ना सर हां आपल्याकडे सर सुपर मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचं म्हणजे धान्य किंवा बाकी सगळे तुमचे जे काही ग्रोसरी आयटम्स जे काही लागतात ना ते सगळे आपल्याकडे ॲवेलेबल आहेत हो हो हो आपल्याकडे मेडिकल आयटम्स पण आहेत फक्त आयुर्वेदिक मेडिसिन आपल्याकडे नाही मिळत आपल्याकडे ॲलोपॅथिक ज्या मेडिसिन्स आहेत जनरल त्या मिळतात प्रिस्क्राइबड मेडिसिन आहेत त्या सगळ्याच आपल्याकडे ॲवेलेबल नसतात आणि हां आपल्याकडे मेन्स आणि वुमन्सचं वेगळं क्लोथ्स आपल्याकडे आहे डिपार्टमेंट ज्याच्यामध्ये तुम्हाला शर्ट्स असेल कुडता असेल किंवा पॅन्टचे वेगळे तुमचे प्रकार येतात ते आहेत ते मिळतात आपल्याकडे असं सगळ्याच ब्रँडचे सर ॲवेलेबल नाही आहेत आपल्याकडे काही लोकल ब्रँडसचे पण ॲवेलेबल आहेत कपडे कारण इथे कसं आहे की आपला जो एरिया आहे हा मिडल क्लास लोकांसाठीचा आहे तर त्याच्यामुळे त्या हिशोबात आपल्याला खूप ब्रँडेड कपडे आपल्याकडे जात नाही तेवढं मार्केट आपल्याकडे त्याला मिळत नाही म्हणून मग आपण मिडियम क्वालिटीचे आपले जे कपडे आहेत ते आहे

हो हो हो हो हो आपल्याकडे ना वार्षिक मेंबरशिप आहे आणि कमीत कमी महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपयाची खरेदी करायची आहे आणि ती जर तुम्ही केलीत तर तुम्ही अकरा महिने खरेदी केल्यानंतर बाराव्या महिन्यात तुम्ही फ्री खरेदी करू शकता आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे वेगवेगळ्या ऑफर पण आहेत सर वर्षभरासाठीचीच आहे नाही सहा महिन्याची नाही आहे सर आपल्याकडे आपल्याकडे वर्षभराची स्कीम आहे सहा महिन्यासाठी तुम्हाला वेगळी स्कीम आहे ती म्हणजे तुम्हाला तुम्ही जर दीड हजाराची खरेदी केली महिन्याला तर तुम्हाला त्याच्यावरती दहा टक्के ऑफ मिळतात ओके धन्यवाद